मी दोन महिन्याआधी माझ्या मित्राकडून एक शूज घेतला होता जूता घेतला होता रेड कलरचा तो पार्ट टाईम जॉब करत होता ना त्या वेळेस तो म्हणजे त्याने स्वतः दुकान टाकलं होतं त्याला म्हटलं होतं मी की मला लाल कलरचे सूज आणून दे डेलीवेरसाठी तो म्हणे मला की तुला दोन दिवसानी आणून देतो त्यानी मला दोन दिवसानंतर एक लाल कलरचा शूज आणून दिला मला तो तेवढा आवडला नाही पण तो गरीब असल्यामुळे तो साडेतीनशे रुपयाने मला तो शूज दिला तेवढा तो आवडला नाही त्यानी एकच लाल कलरचा शूज आणला जूता आणला पण तो लाल कलरचा जूता मला आवडला पण नव्हता आणि तो तर त्याने मला साडेतीनशे रुपयात दिला तरी मित्राच्या नात्याने मी तो सूज जूता स्पोट स्पोट्सवाला जोडा होता तो मी माझ्याकडे ठेवला पण तो काहीच उपयोगी आला नाही तो एक महिन्याच्या आत माझ्याजवळून खराब झाला